काही काही दिवसापूर्वी एक सैयारा मूव्ही रिलीज झाली होती आम्ही सर्व कुटुंबाने ठरवले की आम्ही सैयारा मूव्ही बघायला जाणार आहे कारण मला सुट्टी नसल्यामुळे आम्ही संडेतला पॅन बनवला आणि संडेचे तिकीट फुल झाल्यामुळे मला तिकडं जाऊन चौकशी पी व्ही आरमध्ये चौकशी करायला जायचं होते ऑनलाईन तिकीट फुल झाले होते आम्ही सगळेजण फॅमिलीचे मेंबर बसून एक दहा टिकीट बुक करायचा होता ऑनलाईन फक्त चार टिकीट अवेलेबल होते तर मी आणि माझा भाऊ तिकडं पी व्ही आरमध्ये गेले आणि तिकडं चौकशी केली आणि आम्हाला दहा टीकीट भेटले आम्ही हे दहा टिकीट घेऊन आलो आमचे दोन अज आमचे अजून दोन मेंबर वाढले कारण आमच्या आमचे पूर्ण लोक बारा लोक झाले होते म्हणून आम्ही पुन्हा विचारविवश केला आणि संध्याकाळचे संंध्याकाळच्या शोचे बारा टिकीट घेतले आणि पुन्हा पी वी आरमध्ये गेलो आणि गेल्यावर तिकडं आम्हाला दोन टिकीट अजून काढून आम्ही सगळे रात्रीचा सातचा शो पाहायला गेलो आणि मस्तपणे पिच्चर पाहिली आणि सगळेजण मस्त एन्जॉय करून आलो घरी